आजच्या जगात तांत्रिक कौशल्य असणं खूप गरजेचं आहे त्या तांत्रिक कौशल्यांमध्ये पर्टिक्युलर तुम्ही कोणत्या फील्डमध्ये काम करत आहात त्याच्यानुसार ते तांत्रिक कौशल्य हे कोणतं ठरलं जातं की कोणतं गरजेचं आहे आजच्या काळात मग ते एकक्सेल असो किंवा मग अजून दुसरे कोणते कौशल्य असो ते गरजेचे आहेत आता ए आयमध्ये खूप जास्त ए आय चा वापर कसा करावा आर्टिफि आर्टिफिशल इंटेलिजन्चा वापर कसा करावा हे समजणं ही खूप मोठी कौशल्य आहे त्यात पण खूप मोठा स्कोप आहे आणि ते काम खूप सोपं करतं जसे की कोणतेही एखाद्याला आपलं पत्र लिहायचं असेल किंवा आपल्याला ईमेल करायचं असेल कोणतेही ड्राफ्टिंगचं काम हे झॅट जी पी टीमध्ये तर पटकन होतं हे वापरायचं कसं हे समजणं गरजेचं आहे एकदा ए आय जे आहे ए आयला फक्त तुम्ही योग्यरीता प्रश्न विचारला गेला पाहिजे योग्यरित्या जर प्रश्न विचारला तर ते खूप अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला कोणतीही गोष्ट ड्राफ्ट करून देतं आणि उत्तर पण खूप सुंदर पद्धतीने देतं आणि ए आयचं सॉफ्ट स्किल जर जमणं हे खूप काळाची गरज आहे आणि तुम्हाला जर काळाबरोबर चालायचं असेल तर तुम्हाला हे जे आहे तांत्रिक कौशल्य हे येणं खूप गरजेचं आहे ते सॉफ्टस्किल आपण त्याला म्हणतो ते खूप गरजेचं आहे आणि तुमची जी कोणती पर्टिक्युलर फील्ड असेल जर समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल सिविल इंजिनीअर असाल तर तुमचे जे जे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर आहेत मग ते स्टॅडप्रो असेल ई टॅब असेल कॅड असेल अजून बरे सॉफ्टवेअर्ज आहेत ते तुम्हाला यायला हवे आणि त्याची जोड ए आयला जर दिली तर खूपच तुम्हाला त्याची मदत होऊ शकते आणि खूप आता चांगलं पद्धतीने जर तुम्ही तांत्रिक कौशल्य विकसित केले तर तुमचं आयुष्य सोपं होईल धन्यवाद